हॅलो हां मी श्वेता बोलते आहे फिशरीस कॉलेजमधून बोलत आहे आम्हाला तुमचा कॅन्टीन सर्विसेसचा केटर करायचं म्हणजे आमच्या सेमिनार आहे कॉलेजमध्ये पर्सनालिटी डेव्हलपमेंटवर तर त्यासाठी तुमचे सर्विसेस हायर करायचे होते ह्या इवेंटला आम्ही तुमच्या आम्ही तुमच्या डेसेसबद्दल खूप ऐकलं आहे खूप तारीफ ऐकली आहे म्हणून आमचं आमचं सेमिनार चालू होणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच सहा वाजतात तर त्यासाठी मला सकाळचं स्नॅक्स नाश्ता लागेल चहा तर दुपारपर्यंतचा लागेल कारण दोन ते तीन वेळा आम्हाला चहा द्यायला लागणार आणि वरून त्या वर्कर्स वगैरे पण आहेत तुम्हाला लोकांची संख्या वगैरे मी तुम्हाला ई ईमेल आणि व्हॉट्सअप करेन तुमचा हाच तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे ना चालेल ना

ओके ओके चालेल आणि तुम्हाला आमचं आमचं आहे दहा ऑक्टोबरला आहे प्रोग्राम तर तुम्हाला मी डिटेल्स सांगेन नंतर व्हॅन्यूचं ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअपवर पाठवेन आणि मला सांगा तुम तुम्ही केटर करताना जेवणात काय देता

मी तुम्हाला मेनूमध्ये म्हणजे आम माझं कस्टमायझेशन सांगते तुम्हाला मला एक जिरा राईस लागेल त्यासोबत पनीरची ग्रेवी भाजी लागेल प्लस स्टार्टर्समध्ये थोडे वेजच लागतील मला मेनू तर स्टार्टर्समध्ये तुम्ही पनीर या व्हेजिटेबल पकोडा की असं काही तरी ठेवू शकता म्हणजे तुम्ही मला कळवा तसं तुम्हाला कसं जमेल तसं मग मी ते कन्फम करून मग तुम्ही ते ठेवू शकता त्या टाईमाला तुम्ही मेनूज सांगा ड्रिंक्समध्ये आता चहा तर येणारच आहे सकाळचा ब्रेकफस्टमध्ये ते ते चहा तर आपल्याला तीन ते चार वेळा द्यायलाच लागणार आहे दिवसात प्लस संध्याकाळच्या स्नॅक्स सोबत संध्याकाळच्या स्नॅक्स सोबत रोज मिल्क किंवा कोल्ड्रिंक्स असं थंड काही तरी घेऊ शकतो

ओके चालेल मग तुम् तुम्हाला मी व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवते ठीक आहे चल